हां बोला नमस्कार बोला बरं अरे वा सांगतो आमच्याकडे आता जास्वंदीचे एक जवळजवळ पंचवीस प्रकार आहेत जे एक नॅचरल असतं ते आहेतच आणि कलम केलेले सुद्धा आहेत त्याशिवाय मोगऱ्याचे दोन तीन प्रकार आहेत म्हणजे डबल मोगरा असतो तो आहे सिंगल आहे त्याचबरोबर चाफ्याचे एक तीन प्रकार आहेत आणि फुलझाडं बाकीची पण खूप आहे म्हणजे वेल असतात तर ते आहे तसं रातराणीचं आहे हां

हां बरोबर हां हां हां मं तुम्ही जास्वंदी घेऊ शकता की जे बाल्कनीतसुद्धा लावून किंवा गुलाब लावू शकतात तर आता गुलाब आहे ते साधारण एक पन्नास रुपयाच्या पुढे आहेत म्हणजे अगदी चिनी गुलाब वगैरे असतो तो पन्नास रुपये त्याच्या पुढे देशी आहे तो जरा कॉस्टली असतो शंभरच्या वर जातो आणि जे कलम केलेले आहेत ते मग दीडशे दोनशे मग तेही जरा क महाग असतात आणि जास्वंदी आहेत ते पंचवीस ते ऐंशी या रेंजमध्ये आहेत आपल्याकडे हां मोगऱ्याचा आता वेल असल्यामुळे ते मी सांगितलं नाही तुम्हाला तर तो आहे सत्तर पंच्याहत्तर रुपये जातो मोगरा आणि चाफाही साधारण त्याच रेंजमध्ये आहे

हां खत आमच्याकडे आहे एक वेगळंच जे आम्ही केलेलं आहे तयार तर ते म्हणजे नैसर्गिक खतच आहे म्हणजे पानं वाळवून वगैरे जे केलं जात ना तर तसं खत आम्ही केलेलं आहे फुलझाडांसाठी आणि काळजी अशी म्हणलं तर त्याला फार ऊन लागू द्यायचं नाही जितकं आवश्यक आहे तेवढ्या प्रकाशात ठेवलंच तर ते चांगलं वाढतं म्हणजे त्याला कोवळं ऊन द्यायचं आणि पाणी कसं तर उन्हाळा असेल तर रोज घातलेलं चांगलं आणि इतर वेळी एक दिवसा आड घातलं तरी काही प्रश्न नाही

हो हो हो नक्कीच उन्हाळ्यात जास्त फायदा होऊ शकेल आणि इतर वेळेला जर तुम्ही गावाला जाणार असाल तर आपल्या एखाद्या पाण्याच्या ज्या बाटल्या असतात प्लॅस्टिकच्या तर त्याला होल पाडून जर तुम्ही ठेवलं तर बारीक अगदी तर मग झाडं ताजी राहतील तुम्ही परत आल्यानंतरसुद्धा

हां हो हो हां बरोबर

हो हो हां हां नाही ते कसं आहे आता कोण कशी काळजी घेतं झाडांची त्याच्यावर अवलंबून आहे जर त्याची व्यवस्थित निगा राखली गेली तर ते झाड चांगलीच फुलं देईल तुम्हाला पण जर त्याला कारण काय होतं आता झाडालाही मोकळी हवा हवी असते म्हणजे मुळांना तर जर अजूनमधून जर तुम्ही माती उकरलीत खालची तर त्या मुळांना हवा मिळते आणि मग त्याची झाडाची वाढ चांगली होते ते फुलंही चांगलं देतं तर ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे कसं आहे

हो हो नक्की हां ते मी तुम्हाला पाठवेन फोनवरती हां हो चालेल हां केव्हाही आपली दहा ते सहा वेळ आहे त्या ह्याच्यात तुम्ही केव्हाही येऊ शकता हो हो नक्की नक्की चालेल ओके धन्यवाद